मी एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे अर्थातच वीज गेल्यानंतर आम्हाला समस्यांना तोंड द्यावंच लागतं परन पण एखाद्या वेळेस वीज खंडित झाली तर आमच्या पिकाला पाणी देता येत नाही किंवा खूप दिवस पाणी न दिल्याने पिक सुकतंही आणि वीज गेल्यानंतर आम्हाला आमच्यावर खूप परिणाम होतो रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर निघण्याची भीती वाटते कारण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत जंगली जनावरांचा हमला होणं ही हे खूप साधी गोष्ट घडत आहे प्रत्येक गावोगावी आणि जर वीज वीज गेली तर आमच्याकडे प्रकाशासाठी सोलार बॅटरी आम्ही वापरतो पण तिचा प्रकाशही फार खास वाटी राहत नाही इथे लोकांकडे इन्व्हर्टर नाहीत हा शेतकरी म्हणजे थोडे गरिबी गरिबीचंच लोक असतात त्यांच्याकडे इथं पैसा नसतो की ते इन्व्हर्टरसाठी खर्च करतील त्यामुळे इन्व्हर्टरही नसते आणि अशा अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागते